तर मी केलेली रेसिपी मी केलेला पहिला पदार्थ मी जेव्हा आठवीत असताना माझ्या हा खूप खू खूप अत्यंत अविस्मरणीय असा हा प्रसंग आहे कारण मी हा पदार्थ केलेला जेव्हा मी आठवीत होते तेही आहे आणि जेव्हा माझे बो माझी परीक्षा चालू होती आणि तेव्हा माझा वाढदिवसही येत होता तर वाढदिवसाच्या निमित्ताने मी ठरवले की नेहमीच माझ्या वाढदिवसाला माझी आई काही ना काही करते तर का मी करून का नाही मी करावे माझ्या वाढदिवसावेळी काहीतरी मी स्वतःच्या हाताने स्वतःला काहीतरी बनवावे जे की मला आवडतं तो पदार्थ आहे गुलाबजामुन गुलाबजामुन मला अत्यंत अत्यंत आवडतात तर हा खरा म्हणजे आव्हानात्मक प्रसंग होताच आणि त्यासोबत अत्यंत अत्यंत विनोदी असा हा प्रसंग आहे कारण त्यावेळी मी गुलाबजामुन केलेले पहिलाच केलेले वाढदिवसाच्या वेळी केलेले आणि जर ते खराब झाले तर ते मलाच खायचे होते तर वाढदिवसाच्या वेळी एक छानपैकी सरप्राईज एक मला दिलं होतं मी तर अशी असा पदार्थ की मी जेव्हा तो पदार्थ करता करताना नक्कीच माझ्यासोबत माझी आई होती तिकडे तरीदेखील पहिलाच पदार्थ करत असतेवेळी आपल्या हातून काही ना काही चूक होतेच तर मी जेव्हा गुलाबजामुन करत होते तेव्हा ते जे गुलाबजामुनचं पीठ आहे त्या पिठामध्ये दूध किंवा तुम्हाला पाणी टाकून ते मळायचं असतं तर मी दूध टाकून मळले म्हटलं की आपण पहिल्याच वेळी करणार आहे तर आपण का नाही दूध टाकावे पाणी तर आपण ठीक आहे आपण काहीतरी पहिल्याच वेळी करतो आहे तर आपण दूध टाकून बघूयात तर मी दूध टाकून छानपैकी मळले पण हे हे जे पीठ असतं ना गुलाबजामुनचं ते खूप छान आणि मऊसर असं तर त्यामुळे आपण त्याला कडक हाताने मळू शकत नाही आणि ज्या जे गोष्टी करायच्या नव्हत्या त्या मी केल्या त्यामुळे ते पीठ झालं कडक तर मी म्हणाले ठीक आहे कडक झालं पीठ आता आपण त्याच्यावरती ओला रुमाल ठेवू जसं की आई बोलली मला आई बोलली मला की त्याच्यावरती तू रुमाल ठेवून बघ तर मी रुमाल ठेवला आणि आणि माझा हट्ट असा होता की तू आई मा ह्याच्यामध्ये पडू नको तू मला सांग कसा करायचा पदार्थ पण तू काहीही करू नकोस मीच करणार हा पदार्थ असा माझा हट्ट होता जो की मला हानिकारक आणि त्याच्याचमुळे मला आव्हानात्मकही ठरला तर मी हा पदार्थ करायला गेले आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं करून मी गोळे केले त्या पिठाचे थोडंसं थोडंसं जं मऊ झालेलं पीठ गोळे करून ते छानपैकी एकाच बाजूला मी पाण्यात साखर टाकून पाक तयार केलेला पाक मात्र व्यवस्थित झालेला त्यामध्ये काही प्रश्नच नाही आणि गुलाबजामुन मी छानपैकी तुपात तळं तळायचे ठरवले तुम्ही तेलातही तळू शकता पण मी तुपात जसं की मी म्हटल्याप्रमाणे माझा पहिलाच वाढदिवस होता पहिलाच काहीतरी मी नवीन करत होते तर मी म्हटलं की आपण नेहमी तर तेलातच का कोणत्याही गोष्टी तळतो आपण तुपात का तळू नये तर ते आणि जरासे जरासे काही तर कडक झालेले गुलाबजामुन पण ठीक आहे मलाच खायचं होते तर त्यामुळे हा आव्हानात्मक तो होता अत्यंत आव्हानात्मक आणि पण त्या त्यातून मला शिकायला मिळाले की दुसऱ्याचं ऐकावे पुढे पुढे करू नये तर हा माझा एक छान आणि आव्हानात्मक विनोदीच त्याप्रमाणे आपला प्रसंग होता